हा साहेब नमस्कार हा हे कचरा व्यवस्थापन प्राधिकरणचा नंबर आहे ना

हा ॲक्च्युली आम्ही सगळे मित्र ना हां गांधी चौकामध्ये साफसफाईचं कार्यक्रम आयोजित केला आहे तर सार्वजनिक साफसफाई करण्याची आमचं नियोजन आहे तर ते साफसफाई झाल्यानंतर जो काही कचरा जमा होणार आहे तर तो घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही म्हणजे व्यवस्था करता येईल का हा आम्ही सकाळी नऊ ते अकरा आहे या दोन तासामध्ये करणार आहोत तर तुमच्याकडनं काय म्हणजे व्यवस्था होईल हा घंटागाडी वगैरे जर पाठवली आणि तुमचे दोन कर्मचारी जर सोबत पाठवले तर होईल व्यवस्थित हा तर गांधी चौकात सकाळी नऊ ते अकरा ओके